वर्धा जिल्ह्यामध्ये केळझर येथे दोन स्थळं आहेत एक बौद्ध विहार तर दुसरं मंदिर मंदिर गणपतीचं मंदिर आहे खूप लोकं येत असतात को अ कोणी टॅक्सीने येतात तर कोणी ॲटोने येतात खूप भरपूर सारे लोकं येतात जसं बौद्ध विहार पण जवळच आहे मंदिरापासून जास्त दूर वगैरे नाही खूप लोकं येतात मंदिरामध्ये पाण्याचे वे पाण्याचे स्थळ असे भरपूर काही दुकान वगैरे आहे खूप लोकं येतात दर्शन पण खूप छान होतात जास्त वेळ पण लागत नाही दर्शन करायला वि बो विहीर आहे तिथे खूप मोठी त्याच्यामध्ये मंदिर आहे विहीरीच्या आतमध्ये शंकरजीचं मंदिर आहे राधाकृष्णाचं मंदिर आहे आधी त्याच्यातच थास गणपतीच्या मंदिरामध्ये आहे सोन्याचं मंदिर आहे